हो काय माहिती पाहिजे सर तुम्हाला

सर आधी कोविळची टेस् झाली का त्यांची

हां हां गवर्मेन्ट हॉस्पिटल जर तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तिकडे तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि तुम्हाला जर कोविडविषयी लक्षणे असेल तर तुम्ही आधी कोविडची टेस्ट करून घ्या नंतर जर तुम्हाला कोविड असेल तर आम्ही तुम्हाला त्या त्या याच्यावर औषधे देऊ नाही तर तुम्हाला क्वारंटाईन ठेऊ जास्तच असेल तर कारण की मग तुम्हाला जर असेल तर तुमच्या हो सर येऊ शकता तुम्ही इथे फीस् द्यावं लागेल सर तर मग तुम्ही गवर्मेन्ट हॉस्पिटलला जाऊ शकता घरगुती इलाज तुम्ही घरी होम क्वारंटाईन राहू शकता तुम्ही तुम्ही हर वेळेस मास् लावून रहा आणि तुमच्या घरच्या लोकांपासून पाच फुटाची दूरी ठेवा म्हणजे तुमचेच सगळे लक्षणं अच्छा अच्छा गोळ्या तुम्ही स्वतःहून नका घेऊ सर एक तर हॉस्पिटलमध्ये जा नाही तर आमच्या हॉस्पिटलला या सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालू असते तुम्ही येऊ शकता हो हो डिस्काउंट मिळेल ना ठीक आहे या सर